मासेमारीचं मग शिकं कसे शिकलो म्हणजे त्यात आमच्या आमचे वडील आमची सर्व जमीन खाडीमध्ये आहे ती सगळं मच्छीचंच आहे शेतं आहेत सगळी आणि लहानपणापासून आम्ही मग आमचे वडील आम्हाला लहानपणापासून श शेतावर घेऊन जायचे मच्छीमारा म ए ते प समुंदरात जेव्हा भरती येते तेव्हा तिथं आम्ही वेगळा प्रकारचा असा एक सापळा रग करतो बांबूंचा असा हा केलेला असतो आणि तो असा उलटा पाणी भरतीला इकडं पाणी शेतामध्ये यायला लागलं का ते आमच्या खा शेतामध्ये जे मासाचे जे ते असं त्यावर त्या वाहत्या पाण्यात खेळायला याचे मग खेळायला आले का आम्ही तर पुढं त्याच्या पुढं मा असं जं जसं आपण सावज पकडतो त्या प्रकारे असं आम्ही जाळं टाकून ते तसं ते पकडायचो ते मग तसं आम्हाला ते आमच्या वडवळ वाडवडिलांनं ते आम्हाला शिकवलं व असं आहे तसं तो तो आम्हाला पुढं आणखी आणखीनच आवडलं तो शौकच झाला आम्हाला त्याप्रकारे आम्ही शिकलो मच्छी कशी बुवा मारायची आणि काय करायचं ते